भारतात सध्या पर्यावरणात खूप बदल होत आहे त्याचे परिणाम नद्या जंगले टेकड्या डोंगर माती शेती समुद्रावर होत आहे कारण ऊन जास्त तापल्यामुळे जंगले कमी होत आहे जंगलामध्ये जे प्राणी राहतात त्यांना पाण्यासाठी खूप भटकंती करावी लागत आहे कारण पावसाळा हा व्यवस्थित इथे पडत नाही आणि उन्हाळा हा खूप तापल्यामुळे टेकड्यावरचे जे हिरवे जंगल आहे ते नष्ट होत आहे कारण त्यांना पाणी मिळत नाही आहे आणि शेतकरी शेती करू शकत नाही आहे कारण त्यांना पाणी मिळत नाही आहे पावसाळा व्यवस्थित नाही आहे आणि मातीचीही खूप धूप होत आहे कारण हिरवी जंगलं नसल्यामुळे पूर्ण उन्हाचा प्रभाव मातीवर पडतो आहे त्यामुळे मातीची पण हे झीज होत आहे आणि भारतात सध्या हिवाळा पावसाळा उन्हाळा ह्या ऋतूमध्ये खूप बदल दिसत आहे महाराष्ट्रात उन्हाळा हा खूप तापतो त्यामुळे पाण्याचे विविध संकट आपल्याला विविध संकटाचा सामना करावं लागत आहे आणि दिल्ली या ठिकाणी याउलट आहे दिल्लीमध्ये हिवाळा हा इतका असतो की तिथे असं वाटते की आपल्याला गर्मी हवी आहे तिथे ऊन जास्त तापत नाही पाणी जास्त पडत नाही तिथे हिवाळा खूप राहतो हिवाळ्यामुळे खूप प्रॉब्लेम तयार होतात आणि भारतामध्ये इथे हिवाळा उन्हाळा पावसाळा हे ऋतू खूप बदल होत आहे यामध्ये पाणी नसल्यामुळे नद्या जंगले हे खूप आटून गेलेले आहे त्यामुळे खूप बदल झालेला आहे ऋतूमध्ये